बऱ्याचदा असं होतं ना की सगळ्या स्त्रिया ज्या आहेत ते आजकाल वॉशिंग मशीनचा वापर करतात कपडे धुण्यासाठी माझ्या घरी पण वॉशिंग मशीन आहे पण हवामानानुसार मी ठरवते की कपडे कसे धुवायचे आणि पाणी जर वाचवायचं असेल तर मग कपडे कसे धुवायचे हा आमचा निर्णय असतो मी कपडे धुते पण उन्हाळयामधे वॉशिंग मशीनची गरज सहसा पडत नाही तेव्हा आम्ही हातानीच धुतो पावसाळ्यामधे सहसा कपडे वाळत नाहीत म्हणून मग वॉशिंग मशीनला ड्रायरमध्ये लावून मग ते घरामधे दोरी वगैरे बांधून आम्ही सुकवत असतो आणि उन्हाळ्यामधे पाण्याचं अगदी दुर्भीक्ष्य असतं म्हणजे आठव्या किंवा दहाव्या दिवशी नळाला पाणी येतं त्यामुळं आम्ही त्या त्या दरम्यान जे आहे वॉशिंग मशीनचा वापर सहसा करत नाही कारण उन्हाळ्यामधे पाण्याची टंचाई भासते त्यामुळे आम्ही हाताने कपडे धूत असतो अशा प्रकारे आम्ही पाणी पण वाचवतो आणि वेगवेगळ्या हवामानानुसार कपडे धुणे आणि सुकवणे हे ठरवत असतो